नृत्य हे सर्वांना दर्शवून देणारं म्हणजे आकर्षित करणारं एक वेगळं आहे महाराष्ट्रातील वेगळी ओळख आहे नृत्य म्हणलं की सर्वांच्या मनातील एक म्हणजे एक एकाग्रता त्या गाण्याच्या ह्याच्यातनंच येते नृत्य हे सर्वाना एकाग्र करतं आणि ते एकाग्र करण्यामागचं म्हणजेच ते त्यांचं वेगवेगळ्या देशा वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या ह्याच्यातील असणारं जे नृत्य आहे ते नृत्य म्हणजे एका संस्कृतीला एकत्र करतं एखादी म्हणजे प्रत्येकाची नृत्याच्या हिशोबाने प्रत्येकाची वेगवेगळी संस्कृती असते आणि ती संस्कृती त्या हिशोबाने एकग्रित करता येते आणि तीच त्या लोकांना एकग्रित करते म्हणजे तीच त्या लोकांची एक वेगळी ओळख निर्माण होते आणि ती ओग वेगळी ओळखच आहे समोरच्याला एक त्याच्यामध्ये आकर्षण तयार करते आणि तीच वेगळी ओळख म्हणजे समोरच्याच्यामधील लोकांमधील फूट दूर करण्याची एक वेगळी ताकद असते नृत्यामध्ये आणि नृत्य हे लोकांना एकत्र आणण्याची खूप सर्वात जास्त म्हणजे एक वेगळा सोर्स ऑफ हे म्हणू शकतो त्यामध्ये एकत्र करण्याचा